मी आत्तापर्यंत केलेली सर्वात निसर्गरम्य हाईक कळसूबाई होती सर कळसूबाई हा एक ट्रेकिंग पॉइंट आहे आणि हा महाराष्ट्रातला खूप उंच ट्रेकिंग पॉइंट आहे आणि इथे पावसात जायला खूप मज्जा येते तर हा जो आपण ट्रेकिंग पॉइंट ट्रेकिंग आहे कळसूबाईची ती आपण ती म्हणजे खूप रात्री चालू करतो आणि आपण सूर्य सूर्यास्त सूर्योदय व्हायच्या आधी आपण तिकडे पोचतो आणि तिकडे जो तिकडचा जो निसर्ग असतो तो खूप बघण्यासारखा असतो आणि पावसात जे ढग असतात ते सगळे असे खाली उतरतात कारण की तो महा खूप उंच ट्रेकिंग पॉइंट आहे तर ते ते सगळं बघण्यामध्ये खूप आनंद भेटतो आणि तिथे आपल्याला जायला पाच पाचसा किलोमीटर आधीच आपल्याला आपली जी गाडी आहे ती ठेऊन जो तिकडे त्यांचा जो स्टार्टींग पॉईंट असतो कळसूबाईचा जो म्हणजे पायथा असतो तिथून आपण चालत जाऊन तिथून आपण सुरुवात करतो मो मो ज अ जास्त जास्त आपण ती जी ट्रेक आहे ती रात्रीच चालू करतो आणि तिथे म्हणजे रात्री चालू करण्यामध्ये अशी भीती पण असते कारण की एक ते जंग तो पूर्ण आहे रस्ता तो पूर्ण जंगलातला रस्ता असतो आहे तर काही जाण जे प्राणी असतात किंवा जे मुंग्या की जी जनावरं असतात जी अब ती आपल्याला म्हणजे काहीही घातक असू शकतात तर आपण एकदम सावधानीने जा गेलं पाहिजे आणि एक तर रात्रीची वेळ असते म्हणून आपल्याला ती जी हे सावधानी असते ती बाळगली पाहिजे तर कळसूबाई हा माझा सगळ्यात आत्तापर्यंतचा आवडता ट्रेक आहे आणि तिकडचा जो सूर्यास्त आणि सूर्योदय असतो तो मला खूप सुंदर असतो बघण्या तो खूप बघण्यासारखा असतो तर म्हणून मला तो तर खूप आवडतो कळसूबाई